हां मॅडम मी प्रिन्सिपल प्रिन्सिपल बोलतो आहे मॅडम तुमच्या प्रोफेशनल ग्रोथबद्दल त्यानं थोडी मला तुम्हाला ॲडवाइस द्यायची होती हां तर त्यामध्ये मॅडम आपला जे आपला जे आता सिस्टम आहे जे आपण आत्ता ज्या सिस्टीमप्रमाणे आपण जे आता टिचिंग त्यानं करा करत आहोत तर त्यामध्ये मला असं वाटतं की थोडंफार आपल्याला डेव्हलपमेंट करायला पाहिजे

त्यांना मग टीचिंगचं असू दे किंवा बाकी बाकी कोणतीही गोष्ट असू दे इतर ॲक्टिव्हिटीज त्यानं असूदेत तुम्ही तुम्ही म्हणजे व्यवस्थित प्र प्रकारे त्यामध्ये तुम्ही इनवॉल्व्ह होत नाही असं मला दोन तीन स्टुडंटसची अशी तक्रारसुद्धा आली होती तुमच्याबद्दल लेटरसुद्धा येऊन पोचले आहेत तर एक शॉर्ट नोटिस काढण्यासाठी मी कॉल लावला आहे म्हणजे कॉल लावत आहे सगळ्यांनाच तर थोडीफार ही अपेक्षा होती की तुम्ही येऊन माझा थोडा सल्ला ऐकावा तर मी तुम्हाला हां तर तुम्हाला थोडंफार मी सांगू इच्छितो आता पहा जसं तुम्ही जसं तुम्ही आता क्लासरूममधे पहिला जात आहे तुम्ही गेल्या गेल्याबरोबर लगेच स्टुडंट्सना शांत करायला बघत आहे किंवा शिकवायला डायरेक्ट सुरू करत आहे तर मॅडम मला असं वाटतं आहे की तुम्ही थोडंफार स्टुडंट्सच्या दिशेने पण तुम्ही प्र म्हणजे विचार करून किंवा त्यांच्या त्यांच्या मानसिकतेने विचार करून तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मॅडम तर नुसतं स्टडी स्टडी घेऊन चालत नाही नुसतं म्हणजे तुम्ही कसं पुस्तकं पुस्तकं वाचून तुम्ही डायरेक्ट सगळं दाखवत आहे स्लाईड्स तुम्ही डायरेक्ट स स्लाईड शो हे करत असत आहे तुम्ही तर मला असं वाटतं आहे की तुम्ही ते डीपमध्ये एक्सप्लेन करायला पाहिजे स्टुडंट्सना त्याबद्दल थोडंफार कळेल त्यांच्याकडून क्वेश्चन आन्सर्स तुम्ही घ्या लिहून त्यांच्याकडून तुम्ही बाकीचे असाईमेंटस ते लिहून घ्या तुम्ही असाईमेंट जर लिहून घेतला ना तरी ते त्यांच्या ह्याचे क्वेश्चन्स तेच असतात त्यांच्या बुक्समध्ये असलेल्या क्वेश्चनमधूनच तुम्ही असायनमेंट लिहून घेत आहे तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचे काही क्वेश्चन्स काढून त्यावर असायनमेंट तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे आणि त्यासोबतच थोडंफार त्यांचा म्हणजे स्टडीचा माहोल थोडा चेंज होण्यासाठी तुम्ही गेम्स वेगवेगळे घे घेतले पाहिजेत क्लासमध्ये ॲक्टिविटी घेतले पाहिजे त्यामुळे कसं होईल की क्लास ॲक्टिव राहील कायम तुमच्यासोबत क्लास ॲक्टिव राहील तसेच हां हां मग तेच विचार केला आहे मॅम त्याबद्दल पण मी तर कसं आहे डिजिटल त्यानं आम्ही सगळं देऊ पण जसं जसं आता आहेत ना टीचर्सचे जसं कंप्लीट येत आहेत की तुम्ही इफिशिंटली तुम्ही शिकवत नाही तुम्ही येऊन तिथे हे करत आहे हां मग ते काम हां ते इन्कन्विनियन्स आपल्याला दूर व्हायल व्हायला पाहिजे आपला तसंच पॅरेंट्सचे जे टीचर जे आपले स्टुडंटचे पॅरंट्स आहेत त्यांच्याकडून काही तक्रार येता कामा नाही आपल्याला तर तुम्ही योग्य पद्धतीने त्याबाबत त्या ह्याच्यात म्हणजे प्रयत्न करा तुम्ही सगळे टीचर सगळे टीचर्स तुम्ही येऊन माझ्याशी पर्सनली भेटा आजच पर्सनली भेटा आणि त्याबद्दल आपण मिळून आपला पूर्ण जो स्टाफ आहे तो स्टाफ पूर्ण आपला मिळून आपण त्यावर चर्चा करूया आणि त्यावर काही सोल्युशन जर येत असेल जर आपण त्यावर सोल्युशनसुद्धा काढूया त्यामध्ये तर या तुम्ही बाकीचे सर त्यानं असतील त्यांनी येऊन मला भेटा तुमची काही शंका असेल तुमची काही शंका मला सांगा स्टुडंट्सना आम्ही समोर बसवतो त्यांच्या शंका तुमच्यासमोरून दूर करून घेतो तर अशा पद्धतीनेच आपल्याला कॉर्डिनेट करून आपल्याला आपली इंस्टिट्यूट आपल्याला आपली पुढे चालवायचे आहे तर मॅडम तुम्हाला पण काही खात्रीशीर पावले उचलावे लागतील स्टुडंट्सना पण आम्ही समजवून सांगू तुम्ही येऊन भेटा आणि आपण काय येते हे करू ठीक आहे ओके थँक्यू मॅडम हां हां